हॅलो हा बोला किती जण किती किती हा तेहत्तीस येणार आहेत का काय हरकत नाही येऊन जा व्हेज नॉनव्हेज दोन्हीपण आहे नॉनेश

सुविधा नॉनवेज व्हेज आणि फॅमिली गार्डनपण आहे आणि आपण बर्थडे वगैरे पार्टी वगैरेपण करू शकता हा त्यांच्यासाठीपण खूप मस्त बसण्याची वगैरे सोय आहे लहान मुलांना खेलण्यासाठी पार्क आहे गार्डनमध्ये झोके हा नॉनव्हेजमध्ये चिकन सिक्स्टी फाय आलू बिर्यानी व्हेजमध्ये हा आम्ही लहान मुलांसाठीपण खूप फा स्विट्स आहेत तुम्ही इथं येऊन एकदा विजिट करा मेन्यूकार्ड देऊन देतो तुम्हाला हा सपा गोड सगळे सतत गोड तिखट हा तो ती सगळी सुविधा तुम्ही एकदा भेट द्या सर्व सुविधा आपल्या टॉप क्लास आहेत हा आणि थोड्या दिवसात नॉनव्हेजसाठीपण ऑफर चालू होणार आहे नाईंटी नाईन रुपयाला एक प्लेट चिकन सिक्स्टी फाय हा चिकन लॉलीपॉप स्पेशल थाळी आता फॅमिली पॅक आहे बघा त्याच्यामध्ये जास्त भेटेल तुम्हाला हा या हा या या हो नक्की आणि आमचं रेस्टॉरंट तुम्ही आम्हाला आधीचं म्हणजे सांगा हा हो चला या मग